आपल्या देशामध्ये सगळ्याच भागातून वेगवेगळी भाषा बोलली जाते सगळ्यांचीच परंपरा सांस्कृतिक जीवनशैली सगळी वेगवेगळ्या प्रकारच्या आहे पण जसं पाहिलं की की मराठी भाषा ही भारतामध्ये स सर्वात मोठ्या भाषांमध्ये गिनली जाते आणि ती आपली मातृभाषा असल्यामुळे त्याचं महत्त्व खूपच आहे आणि ती प्रत्येक भागातून जसं महाराष्ट्रात म्हटलं तर महाराष्ट्रात तर नव्याण्णव टक्के मराठी भाषा बोलली जाते आणि प्रत्येकाला जी मराठी येते आणि दु दुसऱ्या राज्यामध्येसुद्धा म्हटलं की काही ना काही आपले मराठी लोकं आहेत की जे मराठी भाषा बोलतातच आणि त्यांच्यासोबत बाकीच्यापण भाषा बोलल्या जातात पण मराठीचं हे स्थान अग्रगण्य ठेवलेलं आहे त्यामुळे मराठी भाषा ही सर्वात मोठी मं मुख्य भूमिका बजावतं आपल्या देशासाठी कारण की ती मातृभाषा असल्यामुळे देशामध्ये भरपूरच महत्त्वाचं स्थान त्या मराठी भाषेला दिलेलं आहे